भारतातील शिक्षणव्यवस्था जी आहे ती खूप चांगली नाही आहे जर आपण बाकी देशाच्या तुलनेमध्ये बघितली तर भारताची जी शिक्षणव्यवस्था आहे ती चांगली तर आहे पण कशी जसे आपण बघतो की बाहेर देशामध्ये जे नवीन टेक्नॉलॉजीवर शिकवतात जसे कंप्युटराइज्ड आहे सर्व डिस्प्लेवर शिकवतात त्यांला सर्व इक्विपमेंट देतात ते सर्व भारतामध्ये मिळत नाही जर कोणकोणते असे शाळा आहेत कॉलेजेस आहेत जिथं मिळते पण ते कसे खूप महागच आहेत ते ना जे बाकी असे गौरमेन्ट शाळा असो किंवा स्थिर असे काही छोटे मोठे शाळा असो जिथं मिळत नाही म्हणून बाहेर देशाची शिक्षणव्यवस्था चांगली आहे भारतातून आपल्याकडून तर जे टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडे आहे ते टेक्नॉलॉजी आपल्याकडेही असली पाहिजे याच्यासाठी गौरमेन्टनं विचार केला पाहिजे हे सर्व कसे टेक्नॉलॉजी कशी भारतात आली पाहिजे याचा विचार केला पाहिजे